हां श्रुती हां तुला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का हे बघ गवर्नमेंटमध्ये तू गेलीस ना तर तुला कमी पैशामध्ये तुजा जे पण काय आहे ते खर्च होईल पण त्याच्यामध्ये ऑपरेशन व्यवस्थित होईल की नाही ते सांगू शकत नाही कारण तिकडे गवर्नमेंट हॉस्पिटल बोलल्यानंतर फॅसिलीटी एवढी नाही मिळत तुला आणि तिकडे सेपरेट बेड्स वगैरे आणि हायजीन मेंटेन नाही करत तिकडे सगळं घाण असतं साफसफाई नसते आणि तुला खूप लाईनमध्ये उभं रहावं लागेल त्याच्यासाठी पण नंबर घेण्यासाठी फक्त अपॉईंमेंट घेण्यासाठी त्याच्यानंतर मग जेव्हा तुझी ऑपरेशनची डेट येईल तेव्हा एक महिन्यानंतर ते खूप डीलेमध्ये जाणार आणि प्राय प्रायवेटमध्ये तू गेलीस तर मग तुला खर्च खूप होणार दीड दोन लाख तरी तुला खर्च होणार तुला जे ऑपरेशन करायचं आहे किंवा वर हां फॅसिलीटी चांगल्या मिळणार तुला सेपरेट बेड मिळेल ए सी असेल बाकीचं तिकडे सेपरेट रूम वगैरे भरपूर मिळणार तुला प्रायवेटमध्ये पण तिकडे कसं आहे पैसे खूप घेतात प्रायवेटमध्ये पण ऑपरेशन वगैरे खूप चांगले होतात प्रायवेटच चांगलं आहे कारण प्रायवेटमध्ये ऑपरेशन्स वगैरे खूप चांगले होतं ॲज कंपेयर टू गवर्नमेंटमध्ये गवर्नमेंटमध्ये तुला एवढं चांगलं फॅसिलिटी पण मिळणार नाही प्लस सगळीकडे घाण असणार आणि खूप खूप वेटींगमध्ये जाणार ते खूप वाट बघावी लागणार तुला पहिलं अपॉईंटमेंट्स घ्यायला पहिलं फाईल काढायलाच तुला लाईनमध्ये खूप उभं रहावं लागणार त्याच्यानंतर मग चेकअप होणार सगळं होणार त्याच्यानंतर मग ऑपरेशनची डेट वगैरे येणार खूप लेंदी होणार ते पण प्रायवेटमध्ये तू जाऊ शकते पण तुजं ब बजेट असेल चांगलं तर प्रायवेटला जाऊ शकते तू प्रायवेटला चांगलं आहे

माझ्या एका ओळखीच्या काकींचं ना ऑपरेशन चांगलं नाही झालेलं गवर्नमेंटमध्ये खूप फेल झालं ऑपरेशन के इ एम हॉस्पिटल आहे के इ एम हॉस्पिटल आहे मुंबईला हां तर त्याच्यामध्ये ना बरोबर नाही केलं ऑपरेशन फेल गेलं ते म्हणून मी बोलतेय की प्रायवेटमध्ये केलेलं चांगलं असतं भले पैसे जातात खूप पैसे घेतात पण ऑपरेशन चांगलं होईल हां आणि तू जर मेडिसीनचं पण बोलशील ना औषधांचं तर तू एक मेडिकल असतं जेनेरिक म्हणून त्या मेडिकलमधून घेतलं तर तुला स्वस्त औषधं मिळतील आणि बाकीचे मेडिकलमधून तू घेतलं ना तर तुला जास्त पैसे द्यावे ला कळलं तर जेनेरिकमधून तू घेशील तर हां ऑपरेशन पाहिजे तर तू प्रायवेटमधून करू शकते पण औषधं सगळी तू जेनेरिकमधून घेऊ शकते जेनेरिक मेडिकल असते त्याच्यामध्ये खूप स्वस्त दरामध्ये मिळतात मुंबईमध्ये खूप ठिकाणी उपलब्ध आहेत जेनेरिक मेडिसीन

आणि प्रायवेटमध्ये चांगलं हॉस्पिटल जर पाहिजे तुला तर मुंबईमध्ये हिंदुजा आहे हिंदुजा खूप फेमस आहे हॉस्पिटल त्याच्यानंतर लिलावती आहे हिंदुजा तुला माहिमला नेईल माहिमला हां माहीम आणि जर तुला लीलावती हॉस्पिटल पाहिजे तर वांद्य्राला जावं लागेल तुला तिकडे सेलिब्रिटी वगैरे सगळे तिकडेच येतात जास्त करून ब्रीच कँडीमध्ये आणि लिलावतीमध्ये येतात जास्त सेलिब्रिटी